हां नमस्कार आपण कोण आम्ही डॉक्टर बोलत आहो तेच आता कोव्हिडचा प्रकार सुरू आहे ना हो हो हो तर त्याच्यासाठी कोरोनाचा त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना सगळ्या नागरिकांना अलर्ट करत आहोत ते आता प्रचार वाढत आहे ब जास्त हो हो असं असं असं तर तुम्हाला जो त्रास होत आहे हे कोरोनाचे लक्षणच आहेत ते थोडे थोडे तर हा जर तुम्ही लोव् अगोदर काळजी घेतली तर कदाचित तो लवकर बसून जाईल तुमचा जर काळजी नाही घेतली तर पुन्हा तो हो आणि तुम्हाला कसं आहे आता हे जी ताप आलेली आहे खोकला व्हायलेला आहे हे तुम्हाला नाही का चेकिंग करावी लागेल सगळं समजा हो आपल्या इथं आहे समजा अकोल्यामध्ये सगळं ओझोन हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी नाही का सगळ्या तपासण्या केलेल्या आहेत आपण तर त्या ठिकाणी तुम्ही हो हो हो तुमची सगळ्या तपासण्या होतील तिथं असं आहे ना तुमच्या तपासण्या हो हो सगळं फ्री आहे हां तुम्हाला नाही का अगोदर तिथं जावं लागेल आणि पूर्णपणे तपासणी करून घ्यावी लागेल आणि सध्या तर तुम्हाला हो नाही नाही सोबत जाऊ नका कोणी कारण की तुम्हाला थोडंसं ते लागलेला आहे ना बाधित झालेला आहे तुम्ही कदाचित हा त्याच्यामुळे तुम्ही सोबत जाऊ नका आणि तिथे पेशंट असतातच काही ना काही कसं आहे ना हूं

हो उद्या सकाळी या तुम्ही तिथं आपण तपासण्या करून घेऊ ठीक आहे मग हो हो हो हो

बरं बरं ठीक आहे बरं हो या मग